आपल्या राज्याला बरेचसे लोक भेट देत असतात राज्यातल्या देशातल्या आणि विदेशातल्या बरेचशा ठिकाणांवरून लोक येऊन आपल्या राज्याला भेट देत असतात आपल्या राज्याची वेगवेगळी सांस्कृतिक स्थळे आणि वेगवेगळ्या पर्यटनस्थळे बघत असतात आणि ते बघताना ते आपल्याला त्यांचे अनुभव साजरे करतात अनुभव सादर करतात की त्यांनी कशाप्रकारे आपल्या राज्याचा अनुभव घेतलेला आहे सांस्कृतिक विदेशी महिला येतात त्या नऊवारी घालतात लावणी शिकतात लावणी प्रेझेंट करतात त्यांना आपल्या त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात ते खूप वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतात जस्ट लाईक मुंबईचा वडापाव नागपूरचा तर्री पोहा आणि बऱ्याचशा ठिकाणी भेट देतात नागपूरची दीक्षाभूमी झालं गेटवे ऑफ इंडिया औरंगाबादला एलोरा एजंता केव्हस आहेत या सगळ्या ठिकाणांना ते भेट देतात आणि त्यांचे अनुभव साजरे करतात त्यांना खूप खूप काही गोष्टी आवडलेल्या असतात महाराष्ट्र राज्यातल्या आणि त्यांना खूप काही म्हणजे असे वेगवेगळे अनुभव साजरे करतात आणि सांगतात ते इथे येऊन कसे रमले त्यांना किती छान वाटलं त्यांना काय वाटतं ते आपले अनुभव साजरे करत असतात